नवीन तंत्रज्ञान म्हटले की नुकसान आणि फायदा ह्या दोन्ही गोष्टी सोबतसोबत येत असतात आणि कोणती गोष्ट तुम्हाला तंत्रज्ञानाची फायदा घेऊन देऊन जाईल किंवा नुकसान करून जाईल ते सांगता येत नाही माझं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर दोन हजार अठ्ठ्याण्णवला मी कॉलेज सोडले आणि व्यवसायच करायचा या उद्देशाने बाहेर पडल्यानंतर मी विचार करत होतो की आता व्यवसायात आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्याला रिलेटेडच करावं तसा छंद मला फोटोग्राफीचा असल्यामुळे मी त्या दिशेनेच विचार करायला सुरुवात केली फोटोग्राफी आणि व्हिडीओ शुटींग तसं हे मी चौऱ्याण्णवपासूनच करत होतो आणि काम करता करता चौऱ्याण्णवपासून कॅमेरे घेतले गेले एक सोडून मग दोन कॅमेरे झाले तिसरा कॅमेरा व्हिडीओ शुटींगचा घेतला गेला आणि व्हिडीओ शुटींगचं काम करताना मिक्सिंग हा एक प्रकार त्या वेळेस मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता आणि आमच्या जिल्ह्यामध्ये बुलढाण्यामध्ये तो व्यवसाय नव्हताच मग मला असं वाटलं की हे काम करताना जर आपण बुलढाण्यापासून जर सुरुवात केली तर याचा आपल्याला नक्कीच फायदा मिळेल कारण मला मिक्सिंगसाठी एकतर जळगाव किंवा औरंगाबाद या ठिकाणी जावे लागत होते आणि हे काम करताना ह्या व्हिडीओ मिक्सिंगचे एक काम करताना किमान तीन ते चार तास लागतात परत अं औरंगाबाद जाणे आणि येणे म्हणजे असा पूर्ण एक दिवस एका कामासाठी जात होता म्हणून मी विचार पक्का केला आणि व्हिडीओ मिक्सिंगच आपल्याला व्यवसाय हा अग्रस्थानी ठेवायचा असं फिक्स केलं फोटोग्राफी आणि व्हिडीओ शुटींग हे दोन्ही तर चालू होतेच पण त्यासोबत व्हिडीओ मिक्सिंग हा व्यवसाय सुरू करण्याचं पक्कं करून मी बँकेमध्ये कर्जासाठी मागणी केली एस बी आयला काही परिचित व्यक्ती असल्यामुळे मला त्या वेळेस लोन पण लवकरच मिळालं आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्येच मी माझं व्हिडीओ मिक्सिंगचं युनिट सुरू केलं काम सुरू झाल्यानंतर महिन्या दोन महिन्यातच मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलो आणि माझं छानपैकी काम पण सुरू होतं एकदोन वर्षं खूप जोमात आणि जोरदार आणि नवचैतन्याने मी काम केलं काम करताना बहीण भाऊ पत्नी आणि मी स्वतः आम्ही असं चार जण दिवसरात्र काम करत होतो कारण जिल्ह्याभरामध्ये ते युनिट नसल्यामुळे त्या कामाला महत्त्व फार आलेलं होतं सगळे व्हिडीओग्राफर्स हे माझ्याकडे येत होते आणि कामाचा मोबदला पण चांगल्या स्वरूपात मिळत होता पण नवीन तंत्रज्ञान हे कसं एखाद्या वेळेस घातक ठरू शकते त्यातलं मी एक उदाहरण म्हटलं तरी चालेल कारण काम करताना तुम्ही नवीन तंत्रज्ञानासोबत गेलं पाहिजे असं म्हटलं जाते पण जर एखादी गोष्ट आपण अगोदर घेतलेली असेल आणि तीच गोष्ट जर बाजारात स्वस्त दरात उपलब्ध झालेली असेल तर निश्चितच त्या गोष्टीचा फटका आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बसतो तसंच माझ्यासोबत घडलं मी त्या काळामध्ये व्हिडीओ मिक्सिंगच्या लोनचं लोनसाठी सव्वा तीन लाख रुपये हे फक्त सॉफ्टवेअरला दिले होते आणि त्या सोबत लागणारं साहित्य पण भरपूर होते दोन टी व्ही दोन व्ही सी आर त्याच्यासोबत लागणाऱ्या ग्राफिक्सच्या सी डीज असा जवळपास नाही म्हटला तरी दहाएक लाखापर्यंतचं ते एस्टीमेट होतं माझं पूर्ण लोन सँक्शन झालेलं होतं दोन वर्षं खूप मेहनतीने आम्ही सगळ्यांनी मिळून काम पण केलं होतं पण नवीन तंत्रज्ञानाचा जो फटका मला बसला तो अशा स्वरूपात बसला की मी ती गोष्ट विचार पण नाही करू शकत आणि लगेच कंपनीने नवीन स्वरूपातील व्हिडीओ मिक्सिंगचे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आणली आणि त्याची किंमत होती फक्त सव्वा लाख रुपये ज्या गोष्टीसाठी मी सव्वा तीन लाख रुपये घातले होते ती गोष्ट झाली सव्वा लाखाला आणि बाकी व्ही सी आरच्या ह्याच्या त्याच्या किमती पण इलेक्ट्रॉनिक्स मार्केट खूप मंदावलेलं होतं आणि नवीननवीन त्या वेळेस येत होतं तर हे सगळं स्वस्त झाल्यामुळे बुलढाण्यात मी एकटा जो काम करणारा होतो त्यात माझ्या बरोबरीला पाचसात लोक एकदम ॲट अ टाईम तयार झाले आणि मला जे काम मिळत होते कारण माझ्याकडे सगळ्यांसाठी वेटींग पिरियड होता मी दोनदोन तीनतीन महिने माझ्याकडे बुकिंग ऑर्डर्स रहायच्या मिक्सिंगच्या तर ते थोड्याथोड्या प्रमाणामध्ये कमी कमी होत होत होत होत नंतर त्याचं प्रमाण एकदम फार कमी झालं आणि मी त्याला जास्त असं वेळ न घालवता मी दोन हजार पाचसहामध्ये ते काम बंद करण्याचाच विचार करावा लागला मला कारण मी जे रेट घेत होतो ती रेट मला मिळत नव्हती कॉम्पिटीशन वाढलेलं होतं नवीन मुलं जी आलेली होती ती कमी दरामध्ये कारण लागत मूल्य जास्त नसल्यामुळे ते कमी दरामध्ये पण त्यांना ते परवडत होतं आणि नवीन असल्यामुळे ते काही करण्यासाठी ते तयार होते मी तसं करू शकत नव्हतो मी ज्या गोष्टीला दोन हजार रुपये घेत होतो तर मी हजार रुपयांत ते काम करू शकत नव्हतो त्याच्यामुळे ते मी काम बंद करण्याचाच निर्णय घेतला आणि मी ते काम बंद केलं आता मी कलाकारच असल्यामुळे मला ती एकच बाजू सांभाळायची नव्हती मी दुसऱ्या बाजूला घुसून गेलो आणि ग्राफिक डिझायनर म्हणून मी परत मी कामाला सुरुवात केली म्हणजे आयुष्यामध्ये या बदलाचा सगळ्यात मोठा फटका हा मी त्या काळामध्ये खाल्ला